धिस कॉल इज नाऊ बीइंग रेखॉर्डेड हो बोला हां हां बोला ना या ना तुम्ही मार्केटमध्ये आपल्या शॉपमध्ये या आणि घेऊन जा आहे ना आहे ना सर्वच आहे तुम्हाला जे लागेल ते सर्व सर्व तुम्हाला जे लागेल ते आहे दादा किराणा घ्यायला आले ना तुम्ही किराणाच घेऊन जा ना मग हो साडे सातशे आठशेच्यावर

नाही नाही तसं काही नाही नाही नाही सर्व आहे सर्व किराणाच घेऊन जा ना तुम्ही पूर्ण हो हो हो तरी तीन चार किलोमीटर आहे ते

पिपा घेऊन

आत्ता शॉपवरती बघून घ्या ना ते आल्यानंतर ठीक आहे सर ठीक आहे सर कस्टमर खूप आहेत आमच्याकडं ठीक ठीक चालेल चालेल

ठीक